विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जर आपण गोष्ट केली आणि त्याच्या आरोग्यसेवामध्ये काय परिणाम झाला आहे तर कोविडं नाईंटीनं हा रोग पसरला होता पुऱ्या जगामध्ये तरं त्यावेळेस जं जं त्यावेळेस लसी ह्या लसी ह्या लसीच्या पाठी सर्वच देश लागला होता कारण की सर्वांनाच तो रोग झाला नाही पाहीजे याची सर्व काळजी घेत होते तर दवाखान्यामध्ये रांगेत उ उभं राहिल्यामुळे त्यांचा जो एकमेकांशी संबंध आला असता त्याच्यामुळे को कोरोना अजून वाढला असता आणि त्याच्यामुळेच मग सरकारने काय केलं एक कोवीन ॲपचा ॲप एक लॉन्च केला आणि त्याच्यानुसार मग जेवढे पण त्याच्यामध्ये नावनोंदणी करून तर झाले असतील त्यांनाच त्यांना ते लसीकरण लसीकरण लसीकरण प्राप्त होत होते त्यांना लसीकरणासाठी एक एक ठिकाण दिलं जात होतं तिथे एक सिस्टमॅटिकं पं पद्धतीने ते त्यांना लसी त्यांना लस दिली जात होती आणि त्या हे सगळं झालं ते कोविन वॅक ॲपमुळे झालं आणि हा कोविन ॲप एक तंत्रज्ञानाचाच भाग आहे तंत्रज्ञानामुळेच तो कोविन ॲपं कोविन ॲपं लॉन्च केलेला आहे तर आपण बो बो बो आपण हे बोलू शकतो की आरोग्यसेवामध्ये या तंत्रज्ञान आणि विज्ञानचा खूप मोठा भाग आहे